समाजामध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला अपंग व्यक्ती दिसतात म्हणजे काही अंध असतात किंवा काही हातापायाने अपंग असतात तर विशेषतः मला असं वाटतं की त्यांना प्रवास जेव्हा ते अशा व्यक्ती प्रवास जेव्हा करतात तेव्हा त्यांना मदतीची जास्त गरज असते कारण ते जेव्हा घरात असतात किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी असतात तेव्हा त्यांना त्यांची त्यांची लोक मदत करतच असतात पण जेव्हा ते एखाद्या स्टँडवर एखादी गाडी पकडण्यासाठी उभे असतात तेव्हा मग अंध असेल तर ती सा लोक व्यक्ती असतात त्यासारख्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या विचारतात की कोणती गाडी लागली आहे आणि मग ते ती गाडी लागलेली असेल तर ती कुठे लागली आहे आणि याचा अंदाज त्यांना असतो ते आपापली काठी टे टेकवत तिथे जात असतात पण असं आहे काही शहरांमध्ये काही वेळेला अशा सोयी असतात पण ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची सोय नाही आहे की एखाद्या दुसऱ्या व्यक्ती त्यांना मदत करतील की जे अपंग आहेत जे अंध आहेत त्यांना दिशा दाखवण्यासाठी म्हणा किंवा जे हातापायानी अपंग आहेत त्यांना थोडं हात धरून तिथपर्यंत नेण्याची सोय करणाऱ्या व्यक्ती म्हणा अशी एखादी काही योजना असावी की स्टँड एस टी स्टँड जिथे असतात तिथे अशा अपंग व्यक्तींनी जाऊन जर त्या जिथे रिझर्वेशन म्हणजे कंट्रोल ऑफिस जिथे असतं तिथे जाऊन जर आपली नोंद केली की मी या या ठिकाणाहून प्रवास करत आहे आणि मी असं असं अपंग आहे तर तिथे अशा एखाद्या व्यक्तीची नेमणूक असावी की की जी व्यक्ती फक्त केवळ केवळ आणि केवळ त्या अपंग लोकांना मदत करण्यासाठी तिथे थांबलेली असेल आणि मग तिला पण काहीतरी तिला पण काहीतरी एक नेमून दिलेला पगार असेल आणि मग ती अशा प्रकारच्या लोकांना त्या त्या कॅटेगरीनुसार म्हणजे अंध असेल तर त्यांना प्रत्यक्ष जाऊन एस टीमध्ये बसवणं किंवा हाती पायी काही अपंग असेल तर त्यांना थोडं मदत करणं जाऊन हात धरून अशा प्रकारची मदत ती माणसं घेऊ शकतात